आम्हाला फुले स झाडांसाठी फुलांची किंवा रोपांची काळजी फार घ्यावी लागते कारण का जे झाडं आता पावसाळ्यामुळे चांगली बहरतात त्या बहरण्या कारणाने त्याची निगा राखावी लागते कारण त्या मु मुळांना त्यांचे मिश्रण किंवा त्याचे खत त्यांना अधिक प्रमाणात द्यायला पाहिजे जेणेकरून शेणखत आहे गांडूळ खत वापरली जाते मी प्रत्येक खतांचं सगळं मिश्रण करून सगळे थोडे थोडे झाडांना वापरते जेणेकरून माझे झाडं चांगली रोपं काळजी घे घेता घेते जेणेकरून झाडांना इतकी संगोपन होईल की त्या झाडांच्या झाडे बहरतील आणि त्यांची फुलं फुले फळे सुंदर येतील इतकी गो माझ्याकडे एक झाड आहे जेणेकरून त्या झाडाला इतकी छान बोरं लागतात की त्याचं संगोपन इतकं छान करते मी की व्यवस्थित होईल त्या झाडाला काही आजार होऊ नये म्हणून मी त्याला ग खत वापरते त्या झाडांना काही कीड लागू नये म्हणून मी त्या झाडाला औषधी द उपक्रम वापरते काही गोष्टी मी न कृषी सेवेमधून म माहिती करून घेते जेणेकरून झाडांना काही दुष दुष्परिभाव होऊ नये त्या निमित्तानं मी ज होता होईल तेवढं झाडांची जास्त अधिक जास्त माहिती कृषी केंद्रातून किंवा जे व व्यवस्थित माहिती देताल त्यांच्याकडनं मी घेत असते